हां या ना

हो इथं बरंच बरंच काय आहे बघण्यासारखं जसं की लेण्या हातलाईचं मंदिर तुळजापूर तेरमध्ये पण गोरोबा काकांचे मंदिर आहे येऊ शकतात तुम्ही बघण्यासाठी हातलाईला विशेष तिथं तुळजपूरला पण देवीचं मंदिर आहे आणि हातलाईला पण विशेष असा आहे की तिथे हातलाईच्या वरती छत नाही आहे तुम्ही कुठून आहात हां हां तुम्ही धाराशिवमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला लेण्या वगैरे दाखवू शकते

तिथं नर मादी धबधबा पण आहे आणि आता अशात पण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत ना त्याच्यामुळं धबधब्याला पाणी पण असणार आहे खूप असं छान वाटतं आणि रिसम्य असं वातावरण आहे येऊ शकता तुम्ही आता येडशीला ना तिथं माकडं वगैरे आहेत आणि तिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं रोज पूजाही होते तिथं पण छान आहे असं बघण्यासारखं तुम्ही वाहनाने येणार आहेत का हां हां कधी हो तिचं पण आहे कधी प कधी येणार आहे तुम्ही कधी निघणार आहेत हो हो चांगली गोष्ट आहे तुम्ही असं ठरवलं आहे यायचं तुम्ही ते याला पण येऊ शकता तिथं पण असं नाही का बघण्यासारखं खूप काय म्युझियम वगैरे आहे म्युझियमध्ये पण खूप अशा जुन्या वस्तू आहेत आत्ता जे बघायला भेटत नाही ते त्यावेळेसच्या वस्तू आहेत तुम्ही या तुम्हाला आल्यानंतर दाखवते मी हो तिथं मंदिर पण आहे